भारतीय उपखंडामध्ये बायकर्सची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि बाईक चालवण्यात बा बाबत किंवा किंवा रेसिंग करण्यासाठी आपल्याकडे एक नवीन नवीन स्कूल्स ओपन होणे गरजेचं आहे बायकर्स लोकांना प्रॉपर प्रशिक्षण देणं योग्यरीत्या प्रशिक्षण देणं त्यांची प्रॅक्टिस करून घेणं योग्य कोच असणं गरजेचं आहे आपण भारतामध्ये एक चांगल्या प्रकारची जी पी एस किंवा मोटर स्पोर्ट्स प्रमाणे आपण स्पर्धा भरवू शकतो जागतिक लेवलचे आपण स्पर्धा भरवू शकतो जेणेकरून जगातील बायकर्स रेसिंग कार्स रेसिंग बाईक्स या भारतामध्ये येऊन त्यांचे स्पर्धा खेळू शकतात आणि भारतामध्ये भरपूर बायकर्सच्या कम्युनिटीज आहेत क्लब्स आहेत ग्रुप्स आहेत ज्यांना आणि लोकं भरपूर आहेत त्यांना बाईक रेसिंग खूप आवडते बाईक रेसिंग करू इच्छितात पण त्यांना योग्य प्लॅटफॉम किंवा योग्य एक स्थळ सापडत नाही आहे योग्य प्रशिक्षण नाही आहे योग्य इक्विपमेंट्स नाही आहेत त्यांच्याकडे योग्यरीत्या बाईक नाही आहेत रस्ते नाही आहेत यासाठी ही शासनाने थोडासा विचार करून त्यांना योग्य ती सु सुविधा देणं गरजेचं आहे जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय रेसिंगमध्ये पा भाग येऊ शकतील किंवा आपल्या भारतामध्ये आपण रेसिंग स्पर्धा चालू करून त्यामध्ये आपण विविध खेळाडू उतरू शकतो एक जागतिक लेवलचं इन्कम सोर्स आपले यामुळे आपल्या देशाची इकॉनॉमीसुद्धा वाढेल याचा विचार करायला हवा थोडा आणि आपल्याकडं यंगस्टर्स आहेत जे तरुण विद्य लोकं आहेत ते वडिलांच्या मागं लागून गाड्या खरेदी करतात पण त्यांना गाड्या चालवायचं ज्ञान नसतं त्यांच्याकडं लायसन नसतं पण ते गाडी चालवतात त्यांच्या तरुण सळसळत्या रक्तामुळे ते गाडी फाश्ट चालवतात आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होतो खूप साऱ्या लोकांचा त्यामध्ये मृत्यू होतो आणि हे टाळण्यासाठी आपण आर टी ओकडून थोडं प्रशिक्षण ठेवणं गरजेचं आहे परत आपण भारताने भारत देश हा एक रेसिंग कंपनीसाठी एक प्लॅटफॉम खूप चांग चांगला आहे उत्तराखंडमध्ये रस्ते थोडेसे चांगले केले तर बायकर्ससाठी किंवा रेसिंगसाठी एक मा चांगला ट्रॅक तयार होऊ शकतो जेणेकरून बायकर्सच्या बायकर्सना प्रशिक्षण देण्यासाठी सराव करण्यासाठी आणि तिथं स्पर्धा घेण्यासाठी खूप उपयोगाचं ठरू शकतं बायकर्स म बायकर्स लोकां लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण करणे हे देखील गरजेचं आहे कारण बायकर्स कम्युनिटींनी थोडी पावलं उचलली पाहिजेत जेणेकरून भारतामध्ये एक स्पर्धांची मालिका तयार होईल बायकर्स कम्युनिट कम्युनिटीनी एकत्र येऊन एक स्पर्धा भरण्यासाठी छोट्या छोट्या स्पर्धा भरण्यासाठी चालू करायला पाहिजे जेणेकरून त्या स्पर्धा मोठ्या होतील त्यामधून स रेसर्स तयार होतील मोठमोठ्या कंपन्या गाड्यांच्या कंपन्या टू विलर्स फोर व्हीलर्स गाड्यांच्या कंपन्या आपल्या भारतामध्ये येतील आणि रेसिंग रेसर्स तयार होणं आपल्या भारतामध्ये गरजेचं आहे कारण डकार रेस जी दुबईमध्ये होते यामध्ये देखील आपल्या भारताची लोकं जाणं गरजेचं आहे तिथं लोकं आपली पोचली तर त्याचा चांगला फायदा आपल्या भारताला होऊ शकतो आपल्या भारताचं नावलौकिक होऊ शकतं हे एक इकनॉमिकच्या फॅक्टरच्या दृष्टिकोनातून खूप चांगला मार्ग भारतासाठी आहे की एक रेसिंग कम्युनिट रेसिंग ट्रॅक रेसिंग स्पर्धा स्पर्धांची मालिका भरवण्यासाठी भारताने भरपूर पावलं उचलली पाहिजेत भारतामध्ये ॲक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त आहे याचं कारण म्हणजे त्या मध्ये असणारे रस्ते रस्त्यांवरती चालणाऱ्या गाड्या लोकांची संख्या लोक कशी गाडी चालवतात त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे कारण तरुण पिढीमध्ये लोकं गाडी खूप वेगवान चालवतात आणि त्याचा परिणाम लोकांवरती होतो लोकांवरती परिणाम असा होतो की त्यांचा ॲक्सिडेंट होतो ते अपंग होतात ते स्वतः पडतात आणि स्वतःचा ग जीवसुद्धा गमावून अजून चार लोकांचा जीव गमावतात हे असं न होण्याचं न होण्यासाठी आपण पाव थोडी पावले उचलली पाहिजेत आपल्याकडचे रस्ते वगैरे चांगले व्हायला पाहिजेत महानगरपालिका सुधारल्या पाहिजेत आणि रेस भारतामध्ये रेसिंग मालिका सुरू एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे आपल्यासाठी